पारंपरिक जे आमच्या शेती पारंपरिक जे आहेत पारंपरिक जे आहे ते जे शेणखत वगैरे स टाकत असतो आणि सोबत जे पेरतो ते अजूनही उडीद मूग आणि सोयाबीन हेच पारंपरिक पद्धतीने पेरत आहेत आणि त्यात आता बदलायला पाहिजेत सोबत ऑरगॅनिक शेती वगैरे करायला पायजेत आणि त्या ज्या पहिल्या पारंपरिक शेतीच्यानं काय होतं आहे की जे पीक आहे पीक जशाप्रकारे तसं येत नाही कारण जमिनीचा कस जो आहे कस कमी झालेला आहे त्याच्यामुळे ते बदलून ऑरगॅनिक वगैरे शेती करायला पाहिजेत असं मी सांगू शकतो